गाण्यामध्ये शास्त्रीय संगीत असावं शास्त्रीय संगत संगीताची जी रचना आहे ती वेगवेगळ्या रागांची रागांमध्ये बद्ध केलेली आहे वेगवेगळे राग हे वेगवेगळ्या वेळेसाठी वेगवेगळ्या काळासाठी असे निर्माण केले आहेत आणि त्याच्यामध्ये स षड्रस सर्व प्रकारच्या रस आहेत करुण रस आहे वीर वीर रस आहे किंवा काय म्हणता येईल काही म्हणजे पोषक रस आहेत की ज्याच्यातून तुम्हाला स्फूर्ती मिळते त्याच्यातून अशा वेगवेगळ्या त्या रागदारीची रचना असते आणि अशी रागदारी ही जर आपल्या संगीतात असली म्हणजे तुमचं नाट्य संगीत असेल भावगीत असेल भक्तिगीत असेल तर ते तुम्हाला ते डोलायला लावतं ते तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत पोचतं तुमच्या मेंदूपर्यंत पोचतं तिथं एक अतिशय स्वर्गीय असा आनंद ते निर्माण करतं त्यात तुम्ही पूर्णपणे गुंगून जाता तुम्हाला तुमच्या काही वेदना असतील काही दुःख असेल किंवा तुमचे त्याच्याही पलीकडे जाऊन तुमचे जर काही बारीकसारीक आजार असतील थोडेसे तेसुद्धा बरे करण्याची शक्ती ह्या शास्त्रीय संगीतात आहे शास्त्रीय संगीतातून तर पूर्वी दीपराग गायला तर दिवे लागत असत त्याच्यानंतर तुमचं मल्हार राग म्हटला तर पाऊस पडत असे या ह्या अशा त्या रचनेमध्ये शक्ती आहे त्याच्यात तेवढी प्रचंड शक्ती आहे फक्त पण कसं आहे की त्याला तेवढी तपश्चर्या पाहिजे असं नुसतं नाही की बाबा अमूक एक राग म्हटला म्हणून त्यातून काहीतरी निष्पन्न होईल असं काही होणार नाही म्हणून हे आमच्या संगीतामध्ये आवश्यक आहे साधं आम्ही पाऊस पडायला लागला बाहेर आणि असं जर आम्ही एखादं पावसावरती आधारित किंवा निसर्गाच्या संदर्भात एखादं जर गीत असेल श्रावणात घन निळा बरसला की वगैरे असं जर असेल किंवा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा तर ते आम्हाला ते अगदी त्या निसर्गाच्या अगदी गर्भामध्ये नेऊन सोडतं आम्हाला ते संगीत असं तसं संगीत असणं हे फार मोठी गरज आहे मग शारीरिक आहे किंवा शारीरिक गरज जी आहे किंवा मानसिक गरज आहे भावनिक गरज आहे त्याच्यावरती तो फार मोठा परिणाम करणारं असं ते शास्त्रीय संगीत असते म्हणून ती शा श शैली मला अत्यंत प्रिय आहे आवडते मग ते गायकांचं गा म्हणजे होकल ज्याला म्हणतात ते गाणं गाणं असो किंवा वेगवेगळे वाद्यांमधले असो तो साधारण तुम्ही सदर बासुरी घ्या काय आहे त्याच्यामध्ये एक फक्त बांबूची का दांडी आहे पोकळ दांडी आहे त्याला फक्त सात छिद्रं पाडलेली आहे त्याच्यातून फक्त हवा सोडली जे तो ओठावाटे तोंडावाटे तर त्याच्यातून वेगवेगळ्या स जे त्याच्यात छेद केलेले आहेत त्याच्यावरून बोटं फिरली तर त्याच्यातून असं मधुर मधुर संगीत तयार होतं मधुर आवाज त्याच्यातून निघतो ध्वनी निघतो कृष्णानं बासरी वाजव वाजवून रोज गाई ज्या चरायला नेलेल्या असायच्या त्या सगळ्या गोळा होत असत तिथं काही हरणं वगैरे होती ती गोळा होत असत आणि ते तासनतास ते संगीत ते ऐकत असत त्या गाई खुश इतक्या खुश होत असत की त्या धारा सुद्धा जास्त दूध सुद्धा जास्त देत असत त्यांचं दूध सुद्धा अतिशय हेल्दी पवित्र आणि आरोग्यपूर्ण असं तयार होत असे हे हे इतके इतके सुंदर परिणाम त्याच्यातून आहेत त्यामुळं हे संगीत जे आहे शास्त्रीय संगीत जे भारतीय शास्त्रीय संगीत हे जे आहे हे फार फार फार महत्त्वाचं आहे हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे म्हणजे आमचे ताल जो आहे लय जे आहे सूर जे आहे हे अतिशय सुंदर असे तयार होतील एखादं वाद्य आम्ही जर वाजवत राहिलो तर त्याच्यातून निघणारे तरंग हे इतके आसप आसपासचं सगळा परिसर इतका इतका पवित्र आणि इतका निर्मळ करून सोडतात की ते स्वर्गीय आहे सगळं हे स्वर्गीय आहे स्वर्गीय आहे तसं इतर ह्याच्यामध्ये इतर वाद्या गाण्यांमध्ये किंवा इतर ज्या कल्चरमधून जे काही संगीत वगैरे आहे ते तुम्हाला फक्त झिंग झिंग आणण्याचं काम म्हणजे आम्ही ते तुम्हाला ते हे तयार करते त्याच्यातून एक थोडेशी मस्ती तयार करतं असं असं संगीत आम्हाला नको आहे आणि त्यात नसावं असं मला वाटतं